खेळातील खेळ हा असा असतो त्यामध्ये अपयश पण असतं यश पण असतं यशापयश कसे हाता यश हे हाताळावे म्हणजे ए पुढं समोरच्या टीमला त्याचा काही त्रास होणार नाही असे ह्याच हेतूने आपण आपला उत्साह साजरा केला पाहिजे माहिती आहे यश हे आपल्यासाठी आपल्याला खूप मेहनत करून भेटतं पण आपल ते जर आपण जी मेहनत करतो तो समोरचा पण मेहनत करतो त्यासाठी आपलं जर यश भेटलं तर उत्साहाच्या भरात त्याला काही त्रास होणार नाही किंवा त्याला कोणतेही वाईट वाटणार नाही ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे अपयश आलेल्याला प्रत्येकाला यश आलेल्या माणसाने जाऊन भेटावं व त्याला सांगावं चार गोष्टी समजून सांगाव्या उ प्रोत्साहित कराव्या म्हणजे तो माणूससुद्धा यश भेटल्यावर यशाला सं सं यशाच्या मागून धावण्यासाठी अजून प्रयत्न करेल नाहीतर तिथेच हार पत्करेल आणि खेळातील यश असं असतं की दोन टीममध्ये कोणत्या ना कोणत्या टीमला यश भेटतं कोणती ऑश अप अहा अपयश होतं व अशामध्ये खूप भांडणं निर्माण होतात पण एकादीत यश भेटणाऱ्यास टीमने जर चांगला असा सपोर्ट केला त्या टीमला व चांगले चार शब्द समजून सांगितले आणि तुम्ही चांगले खेळलात त्यांचे चांगले गुड त्यांना गुड थिंग त्यांच्या दिल्या तर तसं चांगलंच होईल आणि असं कुठे काय होणार नाही पण यपयश खेळ अधिक म्हणजे अपयश ही भेटणं ही पण एक चांगलंच असतं कारण आपण आपल्यात अजून सुधारणा करतो व अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो अपयश हे येतंच पण आपण सपोट केला पाहिजे